ते म्हणजे खेळाडूला एखाद्या वेळेत जर काही मारहाण वगैरे म्हणजे काही तो पडल्यामुळे काही प्रॉब्लम होत असंल तर त्यांच्यावर त्यांचे ते फर्स्ट कीट वगैरे मेड कीट वगैरे ते सर्व अवेलेबल असत त्याबद्दल म्हणजे तेवढं काही त्यांचं नुकसान नाही होतं ते खूप मोठे सुविधा असतात